मी कोणत्याही शुभकार्याची सुरुवात सुरुवात करताना गणपतीकडे मागणी करतो की देवा माझं हे सगळं ठीक व्हावं त्याला लाल आपलं जास्वंद चढवतो गुलाबाची फुलं हराळीवगैरे चढवतो हार घालून पूजा करून त्याच्याकडे प्रार्थना करतो की हे विघ्नहर्ता आमचं सगळं काम सक्सेसफुल होऊ दे काही अडचणीवगैरे येऊ नये तसंच आम्ही महादेवालापण मानतो महादेवाच्या पिंडीला पाणीवगैरे ट टाकून त्या त्यांची पूजा करून बेलपत्र वाहून त्यांना नमस्कार करून आम्ही आमच्या कामाला सुरुवात करतो की काही पुढे जाऊन काही होऊ नये व्यवस्थित मला पाठिंबा भेटावा तुझ्याकडून देवा ही आम्ही इच्छा ठेवतो आणि ही आमची श्रद्धा आहे खरी आ जसंच म्हणाला तर आम्ही देवीचीपण पूजा करतो देवीला देवीच्या पाया पडणं दे देवीचा उपवास धरणं च कोणी कोणी चप्पलसुद्धा सोडतं त्याचे व्रतवगैरे राहतात ते व्रत आम्ही पकडतो देवीला खूष करण्यासाठी आमच्याकडे जे काय होईल आम्ही ते करतो देवीला चुंदरीवगैरे टाकतो देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघतो गरिबांना त्या म त्यांच्याद्वारे देवीच्या नावावर त्या गरिबांना अन्नदानवगैरे क वस्त्रदान ते वगैरे आम्ही करतो जसं आमच्यानं होईल तसं करतो आम्ही